माझ्या गावातील लोकं त्यांच्या मुलाला पोलिओपासून वाचवण्यासाठी य जे आपल्या अंगठवाडीत हं पोलिओ डोस होतो एक ते पाच वर्षांमध्ये तर ते त्यांना न चुकता हे ते पोलिओसाठी ते त्यांना घेऊन जातात त्यामुळं माझ्या गावातील मुलांना पोलिओपासून आम्ही वाचवू शकतो वाचतो